मी काल्पनिक साहित्यापेक्षा अकाल्पनिक साहित्याला खूप महत्त्व देतो कारण अकाल्पनिक साहित्यात हे वास्तवातली पात्रं असतात त्या पात्रांशी आपल्याला एकंदरीत त्यांचं दुःख त्यांच्या व्यथा आपण माणसांच्या पातळीवर येऊन आपल्याला त्या चित्रण करायला मला खूप आवडतं त्यामुळं मी शक्यतो काल्पनिक साहित्यापेक्षा अकाल्पनिक साहित्यच लिहिण्याचा प्रयत्न करतो एखादी छोटीशी कथा असेल किंवा एखादा लेख असेल तर त्या ह्याच्यात की आपल्या सभोवताच्या घडणाऱ्या घडामोडी ते कोणतेही अंगानं असतील सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक या सगळ्या अनुषंगांनं त्यात आजचा माणूस तिथं दिसला पाहिजे म्हणून मी शक्यतो जास्तीत जास्त ते अकाल्पनिक म्हणजे आजच्या काळाला सुसंगत असण्याचा प्रयत्न करतो तसं पाहायला गेलं तर मी बऱ्याच लेखकांची पुस्तकं किंवा त्यांचं साहित्य हे वाचण्याचा प्रयत्न करतो अगदी कथा कादंबरी नाटकांपासून माझ्या आवडते लेखक ही जर सांगायचे झालेच तर मला भालचंद्र नेमाडे हे खूप आवडतात त्याच पद्धतीनं मला व्यंकटेश माडगुळकर ह्यांचं साहित्य पण आपलं वाटतं तर विनोदी अंगांनं सांगायचं झाल्यास तर व पु काळे द मा मिरासदार शंकर पाटील तसंच ग्रामीण कादंबरीकारचं यांचं सांगायचं झाल्यास तर आनंद यादव त्याच पद्धतीनं रा रं बोराडे असतील भास्कर चंदनशिवे असतील ह्या सगळ्यांचं साहित्य मला आपलं वाटतं त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून जर मला काय शिकायला मिळालं असेल तर माणसांच्या गोष्टी माणसांच्या पातळीवर सांगणं आणि साध्या साध्या गोष्टींचा वापर करून साध्या सोप्या शब्दात आपली कथा आपलं म्हणणं की आपलं एखादं कमेंट मांडणं हे मला या लेखकांवरून शिकण्याला मदत होते म्हणजे प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा प्रकाराचं माध्यमाचा किंवा प्रत्येकाच्या लेखनशैलीचा एक वेगवेगळं अंग आहे तसंच मला विजय तेंडुलकरांची नाटकंसुद्धा खूप आवडतात आणि त्यांच्या एकंदरीत नाटकात म्हणजे जो आतला आणि बाहेरचा असा जो प्रवास आहे मग तो त्यांनी असा आतला बाहेरचा न दाखवता निखळ माणूस दाखवला आहे पारदर्शक पद्धतीनं माणूस त्यांनी त्यांच्या नाटकात दाखवला आहे की तसं पाहायला गेलं तर आपण म्हणतो की हिंसा करू नये परंतु माणूस हा तसं बघायला गेलं तर तेंडुलकरांचं मत आहे की माणूस मुळात हिंस्रच प्राणी आहे थोडक्यात की त्याच्याच विचाराचे असेल शोषणाचे असेल त्याच्या पद्धतीनं तो माणूस विचार करतो म्हणजे त्या अंगानेसुद्धा मला तेंडुलकरांकडून खूप शिकता आलं त्याच पद्धतीनं मला इतर लेखकांचा जर विचार केला तर आपण असं म्हणूया की व पु काळ्यांचं म्हणा की एखादा मार्मिक विनोद असेल मिश्किलपणे बोलणं असेल की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणा की त्यांच्या त्यांच्या कथेतून दिसतो तसंच पु ल देशपांडेंचे एकंदरीत सगळे साहित्य म्हणा की साध्या साध्या शब्दांचा मिश्किलपणे वापर कसा करायचा एखादी शाब्दिक कोटी कशी करायची अचानक गंभीर असं वातावरण असेल तर ते गंभीर वातावरण त्यात आनंद कसा निर्माण करायचा हे सगळं मी एकंदरीत ह्या साहित्यिकांकडून शिकलो आणि आजच्या तारखेचा जर विचार केला तर निखिल चित्रे असतील प्रणव सखदेव असतील तसेच तुमच्या मनस्विनी लता रविंद्र असतील यांचं साहित्य पण मला बऱ्यापैकी आवडतं मी यांच्याकडून पण सुद्धा की आजच्या काळातलं साहित्य आजचा जो टीनएज म्हणतो आपण त्याला की त्याचं भावविश्वातलं कोणतं समस्या आहेत कोणत्या गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यांचे कोणते व्यथा आहेत त्या सगळ्यांचा त्यांनी एकंदरीत मागोवा घेतलेला आपल्याला दिसून येतं किंवा कवितेचं जर दृष्टीकोनातून विचार केला तर वैभव जोशी असतील दासू वैद्य असतील हे सगळं त्यांच्या त्यांच्या कवितेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडण्याचा ते प्रयत्न करतात